मला बाग सांभाळताना भरपूर अशा अडचणी येतात त्यामध्ये म्हणजे किडी व कीटकांचा त्रास होतो अळी भुंगे शेंगा पोखरणाऱ्या किडी माशी डास पांढऱ्या माशी त्रास झाडांची पाणी कुरतर कुरतडतात त्याच्यानंतर रोगराईचं प्रादुर्भाव बुरशीजन्य जे रोग आहेत खरपा मुळांचा खूप झाडांची पिवळी पडणे कोमेजणे त्यानंतर डासांचा त्रास बागेत पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होते त्यामुळे डेंगू मलेरिया यासारख्या आजारांची भीतीही असते हवामानाशी संबंधित अडचणी म्हणजे अति पाऊस किंवा दुष्काळामुळे झाडांचे नुकसान उष्णतेमुळे पाने वाळणे किंवा गळणे हे सगळे होतात त्यानंतर जमिनीशी संबंधित अडचणी ज्या असतात म्हणजे मातीची फलद्रुपता कमी होणे मातीला प पोषणतत्वांची कमतरता होणे त्याच्यानंतर जी फळे वगैरे आहेत जे चिमण्या वगैरे आहेत किंवा जे प्राणी आहेत ते फ झाडं वगैरे खातात अशी भरपूर अशा अडचणींना सामोरे जावं लागते